हां नमस हा नमस्कार मॅम मी सुप्रिया कांबळे मी तुमच्याकडून मी तुमच्याकडून पुस्तकं काही मागवली होती ती मला एक्सचेंज करायची होती मला जी मागवली पुस्तकं आहेत ना ती मला नको हवी होती माझ्याकडे ती आहेत ऑलरेडी माझ्याकडे ती ऑलरेडी आहेत पुस्तकं ती मला चेंज करून दुसरी मागवायची आहेत ती भेटतील का मी अशीच ग्रंथालयातून विविध ग्रंथ होते त्यामध्ये गोष्टींची पुस्तके होते वेगवेगळी लेख वगैरे अशे वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं चार पाच पुस्तकं होती एश्ट्रावाली ती मला नको होती ती मला चेंज करायची होती तर ती मला चेंज करून मिळतील का हां चालेल मग ती मला घरपोच होतील का मी ती चेंज करून दुसरी मागवली तर मला ती पुस्तकं चेंज करून मिळतील का माझ्या पत्त्यापर्यंत हां त्यामध्ये मला डिस्काउंट भेटेल का हां मी तुम्हाला माझा पत्ता सांगते तुम्ही लिहून घ्याल का पत्ता हां माझा ॲड्रेस आहे ॲट पोस्ट कुंभवडे तालुका दोडा मार्ग जिल्हा सिंधुदुर्ग माझा पत्ता आहे ॲट पोस्ट कुंभवडे तालुका दोडा मार्ग जिल्हा सिंधुदुर्ग पिनकोड नंबर चार एक सहा पाच एक शून्य आणि माझा हाच कॉलिंगचा नंबर आहे यावर तुम्ही मला ज जेव्हा पुस्तकं तुम्ही मला इथे येऊन द्याल ना तेव्हा मला तुम्ही ह्याच नंबरवर संपर्क साधा माझ्याशी मी तुम्हाला जी पुस्तके मला पाहिजे आहेत ना ती तुम्हाला मी वॉट्सअपला त्याची लिस्ट पाठवते

आणि स मॅम

नाही नाही तुम्ही तुमची जेव्हा तुम्ही मला पाठवणार आहात ना तेव्हा तुम्ही मला एक फोन करा किंवा मी तुम्हाला ती डेट सांगते तुम्ही सांगाल त्या डेटला मी हां चालेल पण ती लवकर पाठवा हां चालेल मग चला हां थँक्यू